हो आम्हाला पर्यावरणामध्ये बदल झालेला दिसत आहे सध्या वेगवेगळ्या समस्येवर आपल्याला मात करावी लागत आहे जसं नद्या आहे जंगलं आहे डोंगर आहे शेती आहे माती आहे याच्यावर आपल्याला सध्या काम करण्याची गरज आहे कारण समजा हे जर वाचेल तर मनुष्य वाचेल किंवा पर्यावरण सु सृष्टी वाचेल आणि आपल्याला त्या त्याच्यामधून समजा माती आहे तर मातीमध्ये समजा रासायनिक कीटकनाशकाचा जर वापर होत असेल तर आपल्याला तो वापर कमी करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मातीचे आरोग्य हे सु सुदृढ राहील आणि माती ही आपल्याला जो सेंद्रिय कर्प आहे आणि आपल्याला पुढच्या पिढीला जे द्यायचं आहे ते आपण देऊ शकू त्याच्यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर आहे तो कमी करायचा आहे